मी बाजारमधून एक नवीन कुर्ती आणली होती मला ती खूप आवडली त्याच्यावर हाताने खूप छान वक केलं होतं आनि त्याचा कलरही खूप छान होता रोजच्या वापरासाठी सुद्धा ती कुर्ती खूप छान होती आणि कार्यक्रमांसाठी सुद्धा ती कुर्ती वापरायला छान होती खूप कम्फर्टेबल अशी कुर्ती होती मी ती आजही वापरत आहे मला ती खूप आवडते